हॅलो दादा तुम्ही मला कणकवली ते मालवण ड्रॉप करू शकता का म्हणजे त्यांचं भाडं किती होणार आहे अच्छा ठीक आहे पण माझ्याजवळ कॅश नाही आहे मी तुम्हाला ऑनलाईन पेमेंट केलं तर चालेल का यु पि आय वाईज म्हणजे कसं देऊ तुम्हाला फोन पे जीपे हे ऑनलाईन पेमेंट करायचं आहे मला माझ्याजवळ कॅश नसल्यामुळे मी तुम्हाला ऑनलाईन पेमेंटच करू शकते प्लीज बघा ना काय होतं आहे का कारण की मला ऑनलाईन पेमेंटच करू शकते मी प्लीज थोडं मला ॲडजस्ट करून घ्या आता माझ्यासोबत कोणी नाही आहे त्यामुळे मग मी फक्त तुम्हाला हेच देऊ शकते नाहीतर माझ्यासोबत कोण असलं मी त्यांना कॅश द्यायला सांगितली असती पण आता फक्त माझ्याजवळ ऑनलाईन पेमेंटचं ऑप्शन आहे मग मला ऑनलाईन पेमेंटच करावे लागणार प्लीज बघा ना तुम्ही काय होतं आहे का ऑनलाईन पेमेंट घ्या जरा तुम्हाला कोट कुठे देऊ ते सांगा मग मी देऊ शकेन तुम्हाला फोनपे जीपे प्लीज प्लीज दादा थँक यू सो मच दादा